आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना अनेक कार्यक्रम साजरे करत असतो कार्यक्रमाचे वेगवेगळे स्वरूप असतात त्या सार्वजनिक कार्यक्रमांमधे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं साजरीकरण हे प्रसंगानुरूप केलं जातं किंवा त्याच्या स्वरूपानुसार साजरं केलं जातं त्याच्या उद्दिष्टानुसार साजरे केलं जातं कधीकधी गावाकडच्या रूढी परंपरा रीतीरिवाज यांच्याप्रमाणे ते सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात खरे म्हणजे साजरे कार्यक सांस्कृतिक कार्यक्रम अनेक प्रकारचे आहेत ते आपल्याला एक एक सांगता येतील जसे की एक नृत्यप्रकार मग त्या भागामध्ये कुठल्या नृत्यप्रकार साजरा केला जातो आमच्या भागामध्ये अगदी पोवाडा लावणी पोवाडे तमाशा त्याचबरोबर लोकनृत्य लावणी गरबा या या पद्धतीच्या कार्यक्रम आम्ही साजरे करतो नंतर संगीत हा एक कार्यक्रम असतो याच्यामध्ये एकत्र येऊन गाणी म्हणणे भजन असते कीर्तन असते लोकगीतं गाणे ओव्या म्हणणे आणि प्रसंगी लग्नाच्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीचे गाणी म्हणणे त्यानंतर कधीकधी एखाद्या प्रसंगाच्या निमित्ताने जसे की गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल त्यावेळेस नाटक बसवणे एकांकिका साजरी करणे या मध्ये मग ऐतिहासिक नाटके असतील सामाजिक विषयावरचे नाटके असतील आणखी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही साजरी करत असतो त्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मग चित्रकला प्रदर्शन असेल स्थानिक कलाकारांच्या चित्रांना वाव देण्यासाठी लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा घेणे तसेच कविसंमेलन आयोजित करणे त्याबरोबर नवकवीच्या कवितांना प्रोत्साहन देणे नवकवितेच्या कवितांचे वाचन करणे हास्यकवींचे कार्यक्रम साजरे करणे या सगळ्या गोष्टी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने करत असतो आणि प्रसंग जर म्हणाल तर प्रसंगाच्या निमित्ताने आम्ही काही सण साजरे करत असतो मग त्याच्यामध्ये राष्ट्रीय सण असतात जसं स्वातंत्र्यदिन प्रजासत्ताकदिन गांधी जयंती किंवा आणखी वेगवेगळे उत्सव राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेने त्यानंतर धार्मिक सण असतात काही धार्मिक सणांमध्ये दिवाळी नंतर होळी असते गणेशोत्सव ईद ख्रिसमस वगैरे वगैरे आणि गावाकडचे काही धार्मिक सण असतात जसे की गुढीपाडवा या पद्धतीनं नववर्ष सेलिब्रेशन नंतर स्थानिक काही उत्सव असतात मग गावाकडच्या यात्रा असतील गावाकडच्या सण असतील गावाकडचे उत्सव असतील नंतर काही प्रसंगी वारसा जपतो आम्ही मग त्यामध्ये शिवजयंती गणेशोत्शव आंबेडकर जयंती महात्मा फुले जयंती जागतिक पर्यावरण दिन महिला दिन शिक्षकदिन या सगळ्या गोष्टी आम्ही जपत असतो या अनेक उपक्रम असतात पथ नाट्यस्तरीय क्रीडा स्पर्धा हस्तकला प्रदर्शन परंपरा नृत्य वगैरे वगैरे अनेक पद्धतीचे कार्यक्रम आम्ही सहज साजरे करत असतो आता म्हटलं तर ह्या सणांच्या दिवशी आम्ही काय करतो तर सणाची तयारी करतो मग सणाच्या निमित्ताने घर साफ करणे सजावट करणे दिवे लावणे रांगोळी काढणे पारंपरिक कपडे घालणे घरात पूजा करणे त्यानंतर धार्मिक विधीसाठी लागणारी तयारी करणे नंतर तोरण बांधणे पूजाविधीसाठी देवाची पूजा मांडणे आरती मंत्र पळ किती किती किती किती सांगता येईल मंदिरात जाणे नंतर कुटुंब एकत्र येऊन कुटुंबासोबत वेळ घालवणे या कुटुंबाच्या मित्राबरोबर सण साजरा करणे त्या दिवशी आम्ही एकदम आनंदी असतो तर एकूणच मुलांसाठी सणाचा महत्त्व समजून देणे एकत्र बसून जेवण करणे या सगळ्या गोष्टी सणाच्या निमित्ताने गोडधोड खाणे इतरांना शुभेच्छा देणे गरजूंना मदत करणे सणांचे संस्कार सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्ही जपत असतो की सण का साजरा केला जातो याविषयी आम्ही जाणून घेतो आणि आमचा आम्हाला मिळालेला वारसा पुढच्या पिढीसाठी आम्ही संक्रमित करत असतो आणि एवढं सगळं सारं करून मनःशांतीसाठी सणासाठी अगदी सारं आम्ही कुटुंब एकदम तनामनाने अगदी वाहून देतो खरं म्हणजे सणाचं महत्त्व हेच की आनंद आणि एकत्र येत एकत्र येणं आणि त्याच्यातून एक चांगली ऊर्जा घेणं हाच आहे